हॅलो वा चंदा पेंटवालेंचा नंबर आहे का हा अच्छा मॅम मी आत्ताच आहे ना नवीन घर कन्स्ट्रक्ट केला आहे नवीन घर बांधलं आहे तर मला थोडंसं त्याला वाईट वॉश म्हणजे पेंटिंग करायची होती तर मला त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती म्हणजे किती बजल्ट वगैरे जाईल आणि कोणता पेंट कसा लावायचा की पुट्टी लावायची की असंच पहिले हे करायचं असं थोडं माहिती देऊ शकता का तुम्ही अच्छा नाही नाही मॅडम माझं असं टू बी एच केचं असं घर आहे म्हणजे पहिल्यांदाच आम्ही पेंट करत आहोत आमच्या घराला तर पेंट वगैरे काहीच लावलेलं नाही काही नाही म्हणूनच मला तुमचा ॲडवाईस पाहिजे होता की पहिले चुना मारायचा की डायरेक्ट अशी पेंटिंग करायची हां हां हां हां अच्छा अच्छा ठीक

अच्छा ओके हां हां अच्छा

अच्छा अच्छा अच्छा बजेट कितीपर्यंत जाईल मॅडम मॅडम कितीपर्यंत अच्छा अच्छा अच्छा अच्छा

ओके

ओक मग आ तर ठीक आहे ना ठीक आहे मॅडम मी थोडंसं विचारपूस करून तुम्हाला फोन करून सांगते ठीक आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच